आजकालच्या तरुण पिढीत सांस्कृतिक पद्धतीचे पालन करताना दिसून येत नाही आजकालची तरुण मंडळी ही परदेशी नटनट्या किंवा परदेशी लोक कशा प्रकारचे कपडे परिधान करतात आणि कशा प्रकारचे त्यांचे वावर आहे त्याचप्रमाणे ते आपलाही पोशाख आणि त्या पद्धतीचं त्यांचं वागणं दिसून येत आहे आणि हे आपल्या भारत देशाला थोडं न चालणारं किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला ते न पटणारं आहे कारण आपल्या पूर्वजांनी

सांस्कृतिक संस्कार आपल्याला दिले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आपलं वातावरण आणि परदेशी वातावरण यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे तिकडे थंड वातावरण असल्यामुळे बऱ्याचदा कोट टाय पँन्ट अशा प्रकारची कपडी वापरली जातात परंतु आपल्याकडे तीनही प्रकारचे ऋतू असल्याने पूर्वंपार जसे आपले पोशाख आहे तोच आपण परिधान केला पाहिजे असे मला वाटते आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश आहे वेगवेगळे सण आणि उत्सव हे कायमच आपल्या भारत देशात साजरे केले जातात साजरे होत असतात आणि ते उत्सव आणि सण साजरे करण्यामागे किंवा ते होण्यामागे आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीही माहिती असणं गरजेचं आहे परंतु आजकालचे तरुण या वॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक याच्या माध्यमातून त्या सांस्कृतिक पद्धतीचे पालन न करता परदेशी लोकांची अनुकरण करतात आणि त्यामुळे आपल्या सांस्कृतिक मूल्यांवर जी पकड पाहिजे ती न राहता ती आता हळूहळू सैल होत चालली आहे किंवा ती पकडच ढिली होत आहे असे मला वाटते परंतु पूर्वजांनी जी सांस्कृतिक अध्यात्मिक रोपण आपल्या समाजामध्ये केलं आहे त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे असे मला वाटते तेव्हा या नवीन पिढीला मी आवर्जून सांगू इच्छितो विनंती करतो की आपली संस्कृती आपलं अध्यात्म आपले संस्कार हे फार महत्त्वाचे आहे त्याचं पालन आपण करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपला पोशाख असावा त्याप्रमाणे आपले वागणे असावे जे आपल्याला भविष्यात निश्चितच फायद्याचे ठरेल असे मला वाटते धन्यवाद